हॅलो आई काय करते आहेस बरं ऐक ना कुठे आहेस तू टाईम आहे ना मला थोडं बोलायचं होतं ॲक्चुली दादाला माझा डीजी लॉकरचं अकाउंट पाहिजे कारण की त्याला त्याचे काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत पण मी काय म्हणते त्याला पाठवण्याआधी मी पासवर्ड चेंज करते कारण मी असं वाचलं होतं आणि अनुभव पण आहे की पासवर्ड चेंज करणं खूप गरजेचं आहे जर का आपण तीन तीन महिन्याला पासवर्ड चेंज नाही केला तर मग आपला अकाउंट हॅक पण होऊ शकतं आणि ती माझी मैत्रिण आहे ना पल्लवी तिचं अकाऊंटचं तसंच झालं ग म्हणजे तिने सहा महिने तिचा डिजी लॉकरचा पासवर्ड चेंजच नाही केला आणि तिच्यासोबत फ्रॉड झाला आता तिच्याकडे तिचा त्या अकाऊंटचा एक्सेसच नाही आहे आणि आता माहीत पण नाही तिला तिचा अकाऊंट परत कसं मिळणार कारण का ते फ्रॉड झालं हॅक झालं ना तर मी माझा पासवर्ड चेंज करते तर माझा जुना पासवर्ड सिद्धी ॲट द रेट आहे पण मी नवीन पासवर्ड काय करू जरा स्ट्राँग पासवर्ड सजेस्ट कर ना अच्छा हां हा पण पासवर्ड चांगला आहे तर दुसरा सांग ना त्याच्यामध्ये बघ त्यांना एक स्पेशल कॅरेक्टर तीन ते चार लेटर्स आणि नंबर्स पण पाहिजेत तर तू तसाच पासवर्ड चेंज कर तसाच पासवर्ड मला सांग तर मग अच्छा हा म्हणते आहेस का ठीक आहे मी हाच पासवर्ड ठेवते तर एस एस बोराडे टू थाउजंड फाईव्ह असं ठेवते चालेल नाही हे पासवर्ड चेंज करणं खूप गरजेचं आहे तर तसं बरंच झालं मला आठवलं आणि हे दरवेळेस करायला पाहिजे ही खूप चांगली सवय पण आहे आपलंच अकाऊंट वाचणार आहे ना आणि आपली किती इन्फॉर्मेशन असते त्याच्यात खूप इम्पॉर्टंट आहे ते चल बाय